मी एका दुकानामध्ये शॉपिंगसाठी गेलेले होते तर एका दुकानाबाहेर मला एक साडी खूप आवडली तर मी त्या दुकानाच्या आतमध्ये गेले तर मला ती साडी खूप आवडली आणि ती मी घरी आणली त्याचा रंग वर्क डिजाइन खूप आवडली मला आणि ती मला खूप कमी किमतीमध्ये मिळाली आणि घरी आणली ती मला माझ्या घरी सर्वांना खूप आवडली